भारतात गीतेवर गीतेला खूप महत्त्व दिलेले आहे गीतेवर आमची खूप श्रद्धा असते आम्ही कोणतंही काम करण्याआधी कोणत्याही कामाची सुरुवात करण्याआधी आम्ही देवांना नमस्कार करतो कारण की ही परंपरा आमची ही श्रद्धा जी देवांवरची श्रद्धा आहे ती आमची आधीपासनंच चालत आलेली आहे रामायण महाभारत ह्या सगळ्या पुरातन कथेत जे काही सांगितलं दुष्ट लोकांचा नाश कसा देवांनी केलेला भगवंतांनी कसं वाईट गोष्टींना संपवलेलं आहे त्यामुळे आमचं एक अटूट विश्वास हे देवांवर देवाची भक्तीमध्ये आम्ही तल्लीन सदैव असतो आणि आणि नेहमीच काही ना काही जी पॉझिटिव्ह एनर्जी आम्हाला मिळते ती भग देवांची भक्ती करून त्यांच्यावर एक श्रद्धा आहे म्हणून आमचे प्रत्येक काम सफल होतात गीतेमध्ये फार छान सनातन धर्माविषयी सांगितलं आहे आणि आमची भारताची परंपरा ही पुरातन काळापासून चालली आहे तर पूर्वजांचा एक मान म्हणून आम्ही आजही त्या परंपरा मानतो आजही त्या परंपरेवर आम्ही आमचे पाऊल त्यावर आम्ही त्यांना मानतो त्यांचं त्यांनी ज्या काही परंपरा बनवलेल्या आहेत त्या आम्हाला खरंच खूप फायदेशीर असतात आणि एक भारताची विविधता भारत देशाचे आम्ही भारत देशाला माता म्हणतो आणि भारत माता म्हणतानाच तोच एक भारत देशच हा असा एक वेगळा देश आहे ज्याला माता म्हटलं जातं आणि भारत देशात संपूर्ण वेगवेगळ्या धर्माचे लोक जातीचे लोक संस्कृतीशी निगडीत लोक हे आहेत त्यामुळे भारतात तर विभिन्नता आहेत आणि आम्ही सर्वांनी एकत्र मिळून आम्ही सगळेच सण वगैरे साजरा करतो हा एक भारताचा वेगळा वेगळं काहीतरी भारत मातेबद्दल बोलणं म्हणजे हेच